रूपरेखा तयार करून लिहिण्याबद्दल सांगायचे झाल्यास सिनेमा नाटक सिनेमा सिनेमातील कथा पटकथा संवाद सिं त्यातील गीतलेखन हे जे काही प्रकार आहेत याबद्दल लिहिताना त्याची रूपरेखा तयार करून लिहिलं जातं किंवा त्याबद्दल किंवा ते लिहिताना तसं रूपरेखा तयार करून लिहावं लागतं ते सगळं चित्र आपल्याला ते स्पष्ट करून तसं लिहावं लागतं जेणेकरून ते नाटक किंवा तो सिनेमा तसा व्हावा पण इतर वेळाला जेव्हा एखादी गोष्ट किंवा कविता कथा किंवा कविता जे काही लिहायचं असेल तर आपल्याला आपल्याला कल्पनेने आपण लिहू शकतो किंवा मला सु सुचलं आणि आपण आता लिहितो आहे तेव्हा आपण काय लिहितो आहे ह्याच्यावरती ते अवलंबून आहे जर काय जर आपण नाटक सिनेमा वगैरे लिहित असेल तर आपल्याला रुपरेखा ही तयार करावीच लागेल नाहीतर तयार करावी लागेल जर आपण दुस जर आपण इतर साद साधारण लिहित असेल सुचलं म्हणून लिहित असेल तर मग काय त्याची काही गरज नाही सुचलं आहे काही एखादी कविता सुचली आहे किंवा एखादा असंच लेख लिहीतो आहे किंवा असं लली ललित लिहितो आहे तर आपल्याला सुचलं आहे आणि लिहून काढलं झालं त्यामुळे काय लिहितो आहे ते ध्यानात ठेवून आपल्याला रूपरेखा तयार करायची की नाही हे विचार करून मग ते लिहावं लागेल इतकंच त्यामुळं आपण काय लिहितोय किंवा कशा कशासाठी लिहितोय ह्याचा विचार करून मग आपल्याला ते तसं लहावं लागेल सहज सुचलं म्हणून लिहितो आहे तर मग रूपरेखा तयार करायची काहीच गरज नाही पण ठरवून लिहित असेल तर मात्र रू रूपरेखा तयार करावी लागेल